लक्झरी रिसॉर्टपासून बजेट अनुकूल पर्यायांपर्यंत राज्यात निवासासाठी काय पर्याय आहेत जसे की प्रधानमंत्री आवास योजना तिथे गरीब लोकांना मोफत घरे मिळाली इंदिरा गांधी आवास योजना आहे तिथे जे गरीब लोकं स्वत च्या पैशाने घर नाही बांधू शकत अशा लोकांना शासनाकडून काही नि शुल्क निधी दिला जातो त्यापासून ते आपले घर बांधू शकतात जसे की भारतात अनेक निर निर्वस्त रुग्ण रंकिया ठिकाणे आहेत त्या ठिकाणांनी देशविदेशातील अनेक पर्यटक भेट देण्यात येतात त्या ठिकाणी अनेक मोठे मोठे रिसॉस्ट शासनातर्फे बनविण्यात गेले आहेत त्याचे भाडे रक्कम कमी असते आणि लोकांना परवडणारी असते अशा प्रकारे राज्यात निवासात करणारी लोकं कमी रक्कम असल्यामुळे राज्यातील निवास करतात तिथे घरं बांधतात सरकार नियोजनाए काढतात आणखी त्या नियोजनाचा लाभ घेऊन लोकं घरकुल योजनेचा लाभ घेऊनशनानी जे लोकं राज्यामध्ये घर बांधूनशननी तिथे राहतात आणखी लोकं जे आहेत ते घर घरामध्ये छान प्रकारे सरकारतर्फे जी योजना आहेत त्याचा लाभ घेवूनशनानी अनेक प्रकारची सरकारातर्फे अनेक प्रकाराची योजनाए राबवली जातात त्यात ती योजनाए जे राबवतात त्याचा लाभ घेवूनशनानी सरकार जे योजनाए देतात ते राबवूनशनानी लोकं त्याचा पालन करतात आणि त्यांच्यामध्ये घर बांधकाम करतात आणि तिथे रहिवासी म्हणून राहतात